पक्षी निरीक्षण करताना वेगवेगळे अनुभव आले आता जर मला तुम्ही दुर्मिळ पक्षी म्हणाल किंवा असामान्य अनुभव म्हणाल तर मग मी घुबडाविषयी बोलेन कारण घुबड हा जो पक्षी आहे तो अपशकुनी मानला जातो तसंही तो खूप दुर्मिळ आहे त्याच्यामुळे फारसा दिसत नाही कधीतरीच दिसतो रात्रीच्या वेळेस शक्यतो रात्रीच्या वेळेसच दिसतो आणि असं आहे की मी त्याला एकदा बघितलं होता लहानपणापासून आमच्या मनावर असं बिंबवलं गेलं होतं की तो अपशकुनी आहे म्हणून कधी बघितलं नाही पण मी जेव्हा बघितला तेव्हा तो खरंच खूप वेगळा वाटला तो त्याची मान पूर्णपणे रोटेट करू शकतो पूर्णपणे फिरवू शकतो अजून तो उभा राहिला ना की माणसासारखा दिसतो पूर्ण म्हणजे असं वाटतं की माणूस उभा आहे आणि त्याचे डोळे पण थोडेसे विचित्र असतात त्याच्यामुळे मग कदाचित ते बघून लोक त्याला घाबरत असावेत त्याच्यामुळे काही गोष्टी असाव्यात काही कोइन्सिडन्स असावेत किंवा काही प्रसंग असावेत पण मी बघितला किंवा मी फक्त आयुष्यामध्ये घुबडाला फक्त एकदाच बघितलं आहे त्याच्यामुळं मी त्याला दुर्मिळच म्हणेन आणि तो एक असामान्य अनुभव होता कारण एक वेगळा पक्षी आहे घुबड